आपल्या भारतामध्ये असे कितीकच लोकप्रिय खेळ आहेत त्यामध्ये कबड्डी क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन कुस्ती टेनिश हॉकी बॉक्सिंग बास्केटबॉल आणि असे कितीकच लोकप्रिय खेळ आहेत आणि त्यात क्रिकेट सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे आणि त्यामध्ये सर्वात सुप्रति प्रसिद्ध खेळाडू जसे सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे राहुल द्रविड व्ही वि वि एस लक्ष्मण एम एम एस धोनी असे हे सुप्रसिद्ध खेळाडू आहेत